भारतातील विविध कला कलांच्या शै शैली आहेत भारतात आपल्या विविध प्रकारच्या कला आहेत डान्स कला नृत्यकला गायन कला अशा वेगवेगळ्या भिन्न प्रकारच्या कला आहेत या कलांच्या वेगवेगळ्या शैली आहेत त्या आज आजच्या या युगात या भारतातील विविध कला आहेत या कलांच्या शैली लुप्त होत आहेत लुप्त होत चालले आहेत आणि त्या टिकू आणि त्या कला कलांच्या शैली आपल्याला टिकून ठेवणे खूप गरजेचे आहेत विविध शैली आहेत त्यांचा आता आत्ताच्या आत्ताच्या युगात इंटरनेटचा जास्त वापर केलेला आहे होत आहे इंटर सगळीकडे इंटरनेट पसरलेले आहे त्यामुळे आपल्या भारतातील ज्या कलांच्या शैली आहे त्या लुप्त होत चाललेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कलांच्या शैली असतात त्यावेळी अनेक मुले विविध कलांमध्ये आपले आपण आपले सहकार्य करून आपली विविध कला वेगवेगळ्या प्रकारे सर्वांसोबत प्रकट करायचे आपल्या विविध कलांमधून विविध शैलींमधून आपले गुणधर्म गुण विवि आपले गुणधर्म गुण वेगवेगळ्या प्रकारे दाखवायचे या भारतातील विविध कला आहे त्या भारतात विविध प्रकारच्या कला आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या कलां कलांमधील विवि विविध प्रकारच्या शैली आहेत या शैली हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत आणि या शैली लुप्त हो न होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्र प्रकारच्या पद्धती वापरून त्या कला आपल्याला टिकवून ठेवणे गरजेचे आहे त्या कलांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळ्या प्रकारचे त्याबद्दलचे महत्त्व लोकांपर्यंत पाठवले पायजे पाहिजे लोकांना त्या महत्वाची जाणीव करून दिली पाहिजे आपल्या भारतात विविध प्रकारच्या का कलांच्या शैली आहेत त्या सर्व लोकांना जाणीव करून दिली पाहिजे तर त्या शैली टिकून राहतील धन्यवाद